हं आलजेच्या प्रिन्सिपलला लागलेला आहे का कॉल हां मॅम मी श्रुती शिरभाते बोलत आहे ते मला माझ्या मुलाची अॅडमिशन करायची होती तुमच्या स्कूलमध्ये फस्ट स्टँडर्डला हितेश म्हणून शिरभातेची अॅडमिशन करायची होती हां तर तुम थोडीफार माहिती द्याल ना तुमच्या स्कूलची त्याची के जी वगैरे के जी नर्सरी वंडर किड्समध्ये झालेली आहे तशी

हां तशी फिज वगैरे काय आहे तुमची ओ मग वन लॅक तुम्ही फी आहे असं म्हणताय तर फॅसलिटी काय काय असे आहे तशा तुमच्याकडे अच्छा हां तशी तुमच्या शाळेची

हो हो तशी हो हो तशी ऐकलेली आहे मी इन्फॉर्मेशन तुमच्या स्कूलची म्हणून तिथेच करायची आहे अॅडमिशन हो हो तर मॅम कधी मिळेल तुमची अपॉईंटमेंट अच्छा काही आहे का आणखी इंटरव्यू वगैरे घेणारे का ओ ठीक आहे मग इंटरव्यूमध्ये मॅम जनरल क्वेश्च नॉलेजचे क्वेश्चन विचाराल की जे के जी वगैरे त्यांचे झाले

हां हां हां हां अच्छा ठीक आहे मॅम कधी कधी म्हटलं इन अपॉईंटमेंट तुमची ओके ठीक आहे मॅम येईल मी नऊला धन्यवाद मॅम माहितीसाठी